भारत हा असा देश आहे किंवा आपण जर म्हटलं की भारत हा असा खंड आहे की ज्या ह्याला भरपूर भरपूर अनेक अनेक राजांचं भाग्य लाभलं अगदी कैक वर्षांपासून शतकांपासून दशकांपासून ते आत्ता आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे राजे झाले यात प्रामुख्याने आणि मुख्यत्वे जे नाव आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ज्याला माहिती नाही असं भारतात काय महाराष्ट्रात काय किंवा कोल्हापूरात काय माणूस सापडणार नाही या राजाला अगदी जागतिक स्तरावर देेखील मान्यता आहे अमेरिका फिलिपीन्स कॅनडा जर्मनी या देशातसुद्धा शिवाजी महाराजांबद्दल माहिती असलेले माहिती करून घेणारे किंवा चरित्राचा अभ्यास करणारे अनेक अनेक माणसं आहेत छत्रपती शिवाजी महाराज ही अशी व्यक्तिरेखा आहे मी होती असं म्हणणार नाही कारण अजूनही त्या आहेत कारण त्यांनी शिकवलेले धडे असतील त्यांनी गिरवलेले शिक्षण असेल किंवा त्यांनी जो एक प्रघात मांडला किंवा एक पद्धत राबवली किंवा एक पिढी घडवली एक म्हणण्यापेक्षा अनेक ज्या पिढ्या घडवल्या त्यांचे अजूनही त्यांनी जे मूल्यं र सांगितली आहेत त्यांनी जो मार्ग दाखवला त्यांनी जो रस्ता दाखवला जगण्याचा जगवण्याचा तो अजूनही लोक वापरतात साधी गोष्ट आहे पिकं शेतकरी पिकं उगवतो नदीवर नदीवरचे या नदीच्या या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जायला जे पूल असतात जे बंधारे असतात काही काय वेळेला गडकिल्ले असतात काही काय वेळेला धान्याचे कोठारे असतात ह्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख यांचा नमूना किंवा यांचं नाव समाविष्ट असतंच असतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय आणि किती सांगावं हे खरंच शब्दात मांडणं इतपत ते चरित्र नाही आहे कारण त्यांनी जे घडवलं त्यांनी जे साम्राज्य उभं केलं आणि त्यांनी ज्या मुघलांविरुद्ध हा आंदोलन छेडलं म्हणा किंवा मुघलांविरुद्ध जी भरभक्कम लढाई लढली त्याला तोड नाही किंवा त्याला दुसरा त्यांच्यासारखा राजा होणे नाही असं आपण म्हणू शकतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर ते अशा काळी जन्माला आले ज्या वेळेला मुघलांचं वर्चस्व होतं मुघलांची मुघलांचा वरचष्मा होता अख्ख्या भारतावर त्यांची मुघलांची जी सत्ता होती ती तिथल्या गरीब जनतेला गरीब स्त्रियांना स्त्रियांना मुलींना किंवा शेतकऱ्यांना मारणं त्यांचा बळी देणं त्यांचा उपयोग करून घेणं त्यांना वाटेल तसं राबवून घेणं आपल्या कामासाठी हेच होतं पण याच्याविरुद्ध कोणी ना कुणीतरी बंड हे करायलाच हवं होतं आणि ह्या बंडाची पहिली जी धगधगती मशाल पेटवली गेली त्या होत्या म्हणजेच जिजाबाई जिजाबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत त्या शहाजीराजे यांच्या पत्नी त्यांनी जो स्त्रियांवर महिलांवर जो अत्याचार मुघलांनी केला जो तिथे जो कर घ्यायचा जो ज्याप्रकारे हाल हाल केले इथल्या लोकांचे सामान्य माणसांचे ते त्यांनी पाहिले होते आणि त्यामुळेच त्यामुळेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज नावाची व्यक्ती घडवली घ नुसतीच घडवली नाही तर ती वाढवली आणि तिला छत्रपती हा मान देण्याचा किंवा छत्रपती होण्याचा जो होण्याकडे जो मार्ग दाखवला तो ह्या जिजाबाईनीच दाखवला त्यामुळे आज जे आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो यांचं बहुतेक जास्तीत जास्त त्यांचं जे नाव झालं आहे ते त्यांच्या आईमुळे झालेलं आहे असं तर मी नक्कीच म्हणेन त्याशिवाय त्यांना दुसरा जी त्यांना जे गुरु लाभले ते म्हणजे दादोजी कोंडदेव यांनी त्यांना शस्त्रास्त्रामध्ये पारंगत केलं युद्धनीतीमध्ये पारंगत केलं त्याशिवाय मूल्य जतन करणं कोणत्या गोष्टी कोणत्या ठिकाणी कधी करणं ह्याचं शिक्षण दिलं जे बालवयातच त्यांना मिळालं त्यामुळेच पुढे जाऊन हिंदुत्व टिकलं हिंदुत्व जन्माला आलं हे सगळं सगळं दादोजी कोंडदेव यांचं यामध्ये तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जी माणसं मिळाली त्यांचे जे सरदार होते त्यांना जे मावळे मिळाले ते जसे की बाजी प्रभु देशपांडे असतील जसे की अजून अनेक अनेक आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांसाठी स्वतःचा जीवदेखील पणाला लावला असे अनेक सरदार म्हणा मावळे म्हणा त्यांना लाभले हे झालं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल याच्यानंतर दुसरं जे अजून राजे म्हणा किंवा राण्या होत्या त्यांच्याबद्दल सांगायचं तर राणी चेन्नम्मा यांचं राणी चेन्नम्मा ह्या दक्षिणेकडील राणी होत्या तिथल्या जे सुशासन आहे याच्याबद्दल त्या फार फार प्रसिद्ध होत्या अजून एक अशाच राणी होत्या ज्या राजस्थान गुजरात वगैरे त्या भागातल्या त्या म्हणजे राणी पद्मावती राणी पद्मावतींचं पण असंच झालं जेव्हा त्यांना लढाई करणं अशक्य झालं त्यांनी स्वतः रणरणत्या आगीत स्वतःचा जीव दिला पण त्या बधल्या नाहीत मुघलांच्या विरुद्ध अजून एक असंच नाव आपण सांगू शकतो आणि ते म्हणजे झासीची राणी झासीची राणू मन्नूबाई असं ज्यांना म्हटलं जातं त्या अठराशे सत्तावन्न सालच्या तात्या टोपेंच्या तात्या टोपेंच्या तात्या टोपे यांचा जो बंड केला होता त्याच्यामध्ये ज्या प्रमुख होत्या त्या म्हणजे झासीची राणी त्यांचं ब्रीद वाक्य आजही मैं मेरी झासी नही दुंगी हे आजही आजही कैक पिढ्यांना प्रोत्साहन देणारं आहे आतापर्यंत तरी जेवढं मला आठवलं तेवढं तरी मी सांगू शकलो एवढं नक्की